कसं आहे की आमच्या घरचे लोक भजे खूप चांगले बनवतात आणि त्या त्यातूनच मला एक कल्पना सुचली की बुवा आपण भजे घरी बनवतो पण तसेच ते भजे जर विकले तर आपण कुटुंबाच्या हातभार लावू शकतो आणि आपला उदारनिर्वाह पण करू शकतो आणि माझ्या कुटुंबांनी ते मला सहमती देऊन चांगली प्रक्रिया दर्शवली